परस बागेला कुंपण करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी जवळपास काही बघायला गेलं तर घरातदेखील उपलब्ध असतात आणि तुम्हाला जर चांगले आणि टिकाऊ जर परस बागेला कुंपण बन करायचे असेल तर विकतदेखील भरपूर गोष्टी मिळतात आपण बघायला गेलं तर नाही नाही म्हणता बांबू लाकडाच्या काठ्या जुनी साडी जाड कपडे हे तर आपल्या घरामध्ये असतातच जर असतातच बांबू आणि लाकडाच्या काठ्या वापरून आपण एक साधे किंवा तात्पुरते पण टिकाऊ कुंपण देखील बनवू शकतो लहान रोपांना किंवा नुकत्याच लावलेल्या भाज्यांना साडी किंवा जाड कपडा देखील पुरेसा पुरेसा असतो आपण त्याचा देखील वापर करू शकतो प्लास्टिकच्या बाटल्या आणि टीनच्या द डब्बे तर आपल्या घरात नेहमी असतात म्हणजे असतातच आपण त्याच्यानी कुंपणाची खालची बाजू सुरक्षित ठेवू शकतो आणि जर आपल्याला जास्त चांगले आणि टिकाऊ मजबूत कुंपण बनवायचे असेल तर विकत देखील गोष्टी भरपूर भेटतात म्हणजेच आपण तारेचे कुंपण करू शकतो ते भरपूर मजबूतदेखील राहतं आणि त्याच्यानी प्राणी हे ते आपल्या रोपाच्या जवळ देखील येणार नाहीत आपण लाकडी कुंपणदेखील बनवू शकतो आणि पी वी सी कुंपण देखील आता रेडीमेड म्हणजे आहे ते बनवलेले देखील मिळतात आपण त्याला घेऊन आपण आपल्या रोपाच्या अवतीभवती त्याला सुरक्षित रोपाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते आयतं आ आणूनसुद्धा वापरू शकतो जाळी भेटते असे वेगवेगळे वस्तू आहेत जे की आता बाजारातदेखील परस बागेच्या कुंपणासाठी आयत्या मिळतात